मी आधी जाड होते त्यामुळे मला योगा करण्याच्या वेळी खूप त्रास झाला मी जाड होते त्याच्यामुळे माझ्या अंगामध्ये लवचिकता नव्हती त्यामुळे माझं शरीर जड झाले होते मी माझा श्वास जास्त वेळ रोखून ठेवू शकत नव्हते त्यामुळे मी अनुलोम विलोम करून शक करू शकत नव्हते मला थोडासा जरी व्य योगा केला तर थकवा लगेच यायचा माझी एनर्जी कमी पडत होती माझे अंग खूप दुखायचे आणि ते अंग दुखायला लागल्यावर ते सहन करण्यासाठी माझी सहनशक्तीसुद्धा कमी पडत होती माझी इम्युनिर्टी पॉवर कमी झाली होती मला खूप वाईट वाटायचे जेव्हा मी योगा करू शकत नव्हते सर्वजण योगा करायचे पण मला तो येत नव्हता जमत नव्हता खूप त्रास व्हायचा करताना पण मी तेव्हा ठरवले होते की नाही काही पण झाले तरी आपण योगा बंद करायचा नाही मी आपण आपला योगा चालूच ठेवायचा मग मी माझ्या मनात निगेटिव्ह थॉट्स आणून दिले नाहीत जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार कर क करायचे त्यावेळी मी स्वतःच स्वतःला मोटिवेट करू लागले त्यानं त्याचवेळी मी मेडिटेशन करायचे रोज सूर्यनमस्कार घालायचे वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे योगा करायचे मी माझ्या मनावर कंट्रोल ठेवले होते बाहेरचं जंक फूड फास्टफूड खात नव्हते आपल्यामध्ये बऱ्याच जणांना लिफी व्हेजिटेबल्स अजिबात आवडत नाही पण मला त्याचप्रमाणे मलाही आवडत नव्हत्या पण मला माझे वजन कमी करायचे होते योगासनं करायची होती त्यामुळे जंक फूड फास्ट फूड खायचे पूर्णपणे बंद केले जास्तीत जास्त फ्रूट्स खाल्ली मी माझे ठरवलेले डिसिजन मागे घेतले नाही व थोड्या दिवसांनी मला चांगला रिझल्ट मिळाला माझे वजन कमी झाले त्यामुळे मला धाप लागायची बंद झाली योगा केल्यामुळे माझ्यात इम्युनिटी पावर वाढली पॉझिटिव्हिटी वाढली ब्रिदींग करताना अडचणसुद्धा कमी झाली मला सारखे सारखे उदास वाटायचे निगेटिव्हिटी वाटायची तो उदासीपणा कमी झाला व मी फिजिकली स्ट्राँग झालेच पण त्याचप्रमाणे मेंटलीसुद्धा स्ट्राँग झाली त्यामुळे योगा करताना मला योगा केल्यावर मला खूप खूप फायदा झाला